हॅलो मी ज्योति भालेरे बोलते रेपिटर बोलत आहे का हां मी आय थिंक मी ॲड्रेस सेंड चेंज केलं आहे मी आता विलेपार्लेला आहे मी सारीपूरचा ॲड्रेस टाकलेला आता माझं थोडं असं डॉक्युमेंट्स थोडं काम होतं ना म्हणून मी इकडे विलेपार्लेला आहे तिकडे तुम्ही येऊ शकत आहे का हो मी विलेपार्लेमध्येच थांबलेलं आहे ते गरवारे आहे ना तिथेच आहे तुम्ही मला इकडे या येऊन भेटसाल काय अहो या ना प्लीज या ना माझ्यासाठी कारण माझी फ्लाइट आहे दहा मिनटामध्ये मला पोहोचणं एअरपोर्टला पोहोचणं खूप जरुरी आहे हो ठीक आहे मी तुम्हाला तुमासनी जेवढे म्हणजे जेवढे तुमची मीटरचे पैसे होईल ना त्याचे एक्स्ट्रा पैसे मी तुम्हाला तुम्हाला देईन आणि प्लीज तुम्ही या माझे फ्लाईट आहे फ्लाईट जर सुटली तर मला खूप वेळ लागेल मग इथे थांबावं लागेल हो हो मी हो आपण शॉर्ट मार्गाने जाऊया प्लीज पण तुम्ही या इकडे मी तुम्हाला ॲड्रेस पाठवू काय चेंज केला आहे मी ॲड्रेस पाहा पाहा तुम्ही एकदा आणि हां या प्लीज हो या ना हां ठीक आहे ठीक आहे मी इथेच थांबलेले आहे गरवारेपाशी तुम्ही या लवकर आणि आल्यानंतर म्हणजे कॉल वगैरे करसाल काय ओके ठीक आहे हां लवकर या ओके हां थँक यू